माझे कार्यालयातील काम हे पूर्ण इंग्रजी भाषेत आहे माझ्या कामात अचूकता यावी म्हणून मी गुगल ट्रान्सलेशन या ॲपचा वापर नेहमीच करत असतो विशेषतः स्पेलिंगमध्ये चुका टाळण्यासाठी हा ॲप वापरतो उदाहरणार्थ एखाद्या मराठी शब्द ट्रान्सलेट करून त्या शब्दाचे स्पेलिंग अचूक लिहीत असतो किंवा इंग्रजीतील एकाच उच्चाराचे शब्द लिहून त्याचा मराठीतील अनुवाद बघून घेत असतो हे ट्रान्सलेशन ॲप खूपच छान आहे पण त्यातही काही त्रुटी आहेत एखाद्या शब्दाचा ते नीट अनुवाद करत नाही किंवा एखाद्या शब्दाचा वेगळाच अनुवाद करतो की जो मला पटतो पटत नाही तरीही एकंदरीत पाहता गूगल ट्रान्सलेट ॲप हा छान व सुंदर ॲप आहे